हॉटेल राजे वरून बोलताय का हां सर नमस्कार हां मी बोलतो दोन दोन तासाआधी मी तुम्हाला ऑर्डर दिली होती हां जेवणाची ऑर्डर हां हां तेच पा पालक तिखा आणि पनीर कलेजी डाळ तडका हो सहा लोकांसाठी हो हो हो तेच तेच हो हो हो हां बरोबर बरोबर हो बरोबर हो हो त्याचं काय झालं साहेब आमच्याकडे थोडं हे ऑर्डर थोडी रद्द करावी लागेल आपल्याला नाही कारण नाही नाही नाही अहो मी तुमचा जुना कस्ट्मर आहे असं काय बोलता राव कशी काय ऑर्डर रद्द करणार अहो आम्ही येईल ना परत येईल ना असं नाही आहे अहो जुना कस्ट्म हां आं ओळखला ना आं आं आ तोच तो आं मी तोच बोलतो हा बोलतो बोलतोय काय झालं माझ्याकडे पुण्यावरून पाहुणे आले आमचे जावई बापू आले आणि त्यांना आता हे नॉनव्हेज पाहिजे व्हेजिटेरि चालत नाही आता वेळेवर काय करणार आणि तुमच्या होटेलला ते मिळत नाही हां म्हणून म्हणतो प्लीज प्लीज हो हो हो प्लीज तेवढं करा बुवा हो अहो नंतर तर आम्ही तुमचे गिराईक आहे नंतर येऊ ना आज रद्द कर फक्त प्लीज हो चालेल साहेब थँक यू साहेब हो हो हो चालेल चालेल ओके थँक्स